श्रीलरामकृष्णवचनामत तीन खंडांमदे प्रसिद्ध झालेलं आहे म्ह रामकृष्ण पुरम हो विवेकानंदांचे गुरू जे होते त्यांच्या एका शिष्यानीय भक्तांनी मणी नावाच्या महेंद्रनाथ गुप्त काहीतरी नाव त्यांचं होतं त्यांनी रामकृष्ण पुरमांकडे ते जायचे आणि तिथं जे संवाद झाले त्या काळात ते शिक्षक होते व्यवसायाने ते मणी तं कोण आलं कोण कोणाशी ते काय बोलले वगरे जसं ज्या तसं त्यानी लिहून ठेवलेलंय आणि ते तीन खंडांमदे सगळ्या भारतीय भाषांमदे ते प्रसिद्ध झालेलंय मराठीमदे झालेलंय ते मी माझ्या तरुणवा ती पुस्तकं तीन तीन खंडांमध्ये विकत घेतली आणि ती मी अनेक वेळा वाचलेली आहेत त्याच्यात अंडरलाईन केलेली आएत आधोरेखेत केलेली आहेत वाक्य आणि ती अनेक वेळा वाचली मी आलीकडे ती वाचलेली नाहीत पण त्याच्यातलं ज जवळपास बरंचसं माझ्या लक्षात आहे सध्या मी त्याच्याकडे परत नाई वाचत नाई पण माझ्या ते सगळ्यात लक्ष त्यावर जो चित्रपट झाला आणि तो चांगला निघाला तर मला पाहायला जरूर आवडेल